योगाभ्यास हल्ली योग हे एक म्हणजे काय म्हणतात ते प्रतिष्ठित तर मी योगा करते म्हणजे एक प्रतिष्ठित असं समजलं जातं पण योग याचा मूळ जो धातू आहे तो यूज आणि योगा नाही ते योग आहे त्याचा मूळ धातू आहे यूज यूज याचा अर्थ जोडणे शब्दशः अर्थ घेतला तर आत्मा आणि परमात्मा यांना जोडणे पण आपण एक दैनंदिन व्यवहारातला अर्थ घेतला तर आपल्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत किंवा वाईट सवयी आहेत त्या हळूहळू कमी करणे मग योगामध्ये फक्त आसनं येत नाही हल्ली योग म्हणजे आसन आणि प्राणायाम एवढंच डोळ्यासमोर येतं पण योग हा अष्टांग योग आहे हठयोग आहे योगाचे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये पतंजलींचा अष्टांगयोग तर खूपच सुंदर आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी आणि ह्याच्यामध्ये मुळातच त्याचा अर्थ जोडणे हा असल्यामुळे स सामुदायिक भावना जी आहे ती त्याच्यामुळे येते आता यम जर आपण यमाचा अर् हे अर्थ घेतला तर यम म्हणजे समाजामध्ये तुम्ही कसं वागायचं हे सांगितलेलं आहे मी सुरूवातच समाजापासून होते ते त्यांचा आवाज फार